हो चार आहेत पण मी त्या चारहीसारखा नाही आहे कारण चौघंही स वेगवेगळे प्रकारचे चालतात मी वेगळ्या प्रकारे करतो जसे हाताचे पाचही बोटं एकसारखे नसतात तसे आम्ही पाचही भावंडे एकसारखे नाही आहे ते अभ्यासात कमी आहे कोणी तर कोणी जास्त आहे मला बिलकुलच अभ्यास करायला आवडत नाही मला खेळायला आवडतो त्यांना खेळ आवडत नाही त्यांना मोबाईलवर गेम खेळायला आवडते मला गिल्लीदांडू बॅटबॉल फूटबॉल असे खेळायला आवडतात त्यांच्या त्याच्यामुळे मी त्यांच्यापेक्षा बरास काही आगळंवेगळं राहतो रानीमात फरक आहे आवडीनिवडीत फरक आहे खाण्याच्या पद्धतीमरे फरक आहे जसं त्यांना काही आवडतं ते मला आवडेलच असं नाही आहे त्यामुळे बऱ्यासशा काही गोष्टीमध्ये आमचा वेगवेगळा फरक आहेत